हॅलो कल्फेस दुकानदार बोलता हां मी पूजा बोलते जंगम काय झालं काय अहो मी यादी दिली ना तुम्हाला सामानाची तुम्ही काय विचारता काय पाहिजे नाही अहो असं कसं तुमच्या दुकानात मी आली होती तुमच्या भावाजवळ दिली दोघं जण असता ना तुम्ही नव्हते तेव्हा मग इथे नाही आहे आता मला काय माहिती कुठे ठेवली ती तुम्ही माझं द्यायचं काम तुमच्याकडे आता तुम्हीच यादी बघूनच आमचं सामान देणार ना का असं देणार मग तुम्ही मला कसे विचारता प्रश्न तुमच्या भावाला विचारा ना हां ठीक आहे का ठीक आहे पण बघा मला पाहिजे कामं आहे घरात कामं आहेत आमची सामान ब नाही आहे तेव्हा केलं न तुम्हाला आलं नाही यादी मग नाही जमणार नाही मला पाहिजे सामान आता सण आलीत ना मग तो आला नाही तर मला का सांगता त्याला कॉल करा आणि बोलवा आणि विचारा कुठे आहे ती मला आता नेमके गह गहू आणि तांदूळ पाहिजेत काय नाही मग नाही तर माझे पैसे परत करा